तुला वनस्पती आधारित आहार स्वीकारायचा आहे शाकाहार स्वीकारायचा आहे तसंच वेगन आहारपद्धती अंगीकारायची आहे म्हणजे प्राण्यांच्या उत्पादनाशिवाय पोषणविषयक गरजा तुला पूर्ण करायच्या आहेत प्राणीजन्य पदार्थ कुठलाही खायचा किंवा परिधान करायचा नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला जी आवश्यक आहेत पोषण मूल्य ती तुला मिळवावी लागतील तुझ्या इतर आहारातून आता वेगन म्हणजे तुला प्राणीजन्य आहार नको आहे मग त्याच्यामध्ये काय काय आलं दूध किंवा त्यापासून बनवलेले अन्नपदार्थ जसं तूप चिज लोणी बटर दही मठ्ठा ताक हे आलं त्याचबरोबर मिठाई आली वेगवेगळ्या प्रकारची मध आला हे तुला काहीही खाता येणार नाही त्याचबरोबर लोकर मेण चांबड्याच्या वस्तू सिल्कच्या वस्तू हेही तुला परिधान करता येणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राण्यांपासून मिळतात त्याचबरोबर मांस अंडी हेही पदार्थ तुला खाता येणार नाहीत मग आता हे खायचं नाही तर ह्या पदार्थातून आपल्याला जास्तकरून प्रोटीन मिळतं मग ते प्रोटीनची ह्या प्रोटीनची कमतरता कुठून भरून काढायची तर त्यासाठी तुला सोया बदाम सोया मिल्क हे वा आहारात घ्यायला लागेल तसंस तुला नट ॲलर्जी असता कामा नाही आहे कारण वेगवेगळे नट्स तुला खावे लागतील दुग्धजन्य पदार्थ कमी करायचेत आणि त्याची कमी तुला भरून काढायची आहे मग तुला चवीसाठी बदल म्हणून किंवा गोडासाठी म्हणून नारळाचं दूध वापरता येईल चहाऐवजी तुला नारळ पाणी लिंबू पाणी ग्रीन टी ह्या गोष्टी वाप वापरता येतील आता आहारामध्ये मिल्क प्रोटीन अजिबातच नाही आहे मग त्यासाठी रोज शिजवलेली कडधान्य तुला खावी लागतील दही आणि ताक खायचं नाही आहे तर मग ह्या ह्याची कमी आपण होल व्हीट ईस्ट ब्रेड खाऊन पूर्ण करू शकतो जे दह्यातून ताकातून उपयुक्त बॅक्टेरिया मिळतात ते बॅक्टेरिया मिळवण्यासाठी तेही नैसर्गिक स्त्रोतांमधून तुला आंबवलेले पदार्थ खावे लागतील ढोकळा आहे आप्पे आहे इडली आहे कणकेमध्ये सोयाबीन घालून तुला ते खाता येईल सिल्कचे कपडे पूर्णपणे टाळायचेत कारण रेशम हे रेशमी किड्यांपासून मिळतं आहे म्हणजे पुन्हा ते प्राणीजन्य झालं सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं डाळी तुला रोज खाव्या लागतील डाळीच्या दाण्याएवढा चुना रोजच्या भातात घालून खायला तर कॅल्शियमची पुर्तता जे आपल्याला दुधातून मिळत होतं तेही पुर पूर्ण होईल